यापूर्वी बँकांकडून मी माझ्या स्वतःच्या घरांसाठी कर्ज घेतलं होतं आणि बँकेच्या कर्ज प्रक्रियेमध्ये मला कधी फारसा प्रॉब्लेम आला नाही किंवा खूप जास्त अडचणी आल्या नाहीत याचं एक कारण असं होतं की कागदपत्र जर तुमची व्यवस्थित असतील तर जनरली बँकेमध्ये कर्ज घेताना बँकेकडून कर्ज घेताना फारसा फारसा प्रॉब्लेम होत नाही आणि प्रक्रिया सुलभ आहे तसंच कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये मी काम करत असताना कंपन्यांची कर्ज बँका कशा प्रकारे सँंक्शन करतात त्याचाही अनुभव मला मिळाला होता आणि ही प्रक्रिया देखील बँकांमधली सुलभ आहे आता पर्सनली वैयक्तिक कर्ज घेताना बँकांनी जास्त काळजी घेतली पाहिजे ज्यात ज्याच्यामुळे बँकेचे एन पी ए कॉर्पोरेट क्षेत्रातले पण आणि वैयक्तिक वैयक्तिक कर्ज कंपनी कर्ज आणि व्यक्तींना दिलेली कर्ज हे एन पी एवर बँकांचं नियंत्रण पाहिजे आणि याच्यासाठी तारण म्हणून दिल्या जाणाऱ्या गोष्टी या खरोखरच अस्तित्वात आहेत की नाही आणि त्यांची किंमत ही बँकेच्या कर्जापेक्षा जास्त आहे की नाही या गोष्टी बँकांनी बघितल्या पाहिजेत भारताच्या अर्थव्यवस्थेत एन पी एचा वाटा फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तारण दिलेल्या वस्तू तारण दिलेली जमीन फॅक्टरी या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत की नाही या बघितल्या जात नाहीत मला वाटतं जसजसं डिजिटलायझेशन आणि संगणकीकरण होतं आहे या गोष्टींमुळे बँकांचं कर्ज घेणं आणि कर्ज वसुली या दोनही गोष्टी जास्त सुकर होतील असं मला वाटतं